फोटोग्राफी करणे हा माझा छंद आहे जेव्हापासून मला थोडं समजायला लागलं तेव्हापासून मला असे वाटत होते की जेही आपण चित्र किंवा दृश्य पाहतो हे कुठेतरी साठवून ठेवता आले पाहिजे पण तशा पद्धतीची उपकरणं त्यावेळेस सहसा उपलब्ध होत नसत मला आठवते मी जेव्हा मोबाईल घेतला त्यावेळेस त्यामध्ये मी फोटो काढायला लागलो त्यावेळेस खरोखरच एकदम असं कुतूहल होतं की खरोखर आपण त्या क्षणांचे जे दृश्य आहे ते कॅमेरामध्ये कॅमेऱ्याच्या माध्यमाने आपण टिपू शकतो आणि ते साठवून ठेऊ शकतो हे करत असताना मला बऱ्याच लोकांनी ते काढण्यासाठी तो कसा फोटो काढला पाहिजे यासाठी बरेचसे सल्ले दिले त्यावर मी विचार करून त्या पद्धतीने ज्यावेळेस फोटो काढण्याचे चालू केले तर त्यामध्ये मला भरपूर फरक जाणवला आणि फोटोग्राफीमध्ये मला त्याचा खूप खूप जास्त फायदा झाला आणि अगोदरच्यापेक्षा नंतर मी ते खूप चांगल्या पद्धतीने काढायला लागलो